हा सर आपण एस टी थॉमस इंग्लिश मीडियम स्कूलमधून बोलत आहात का तर मला माझ्या मुलाची ॲडमिशन करायची होती के जी वन तो आता पाच वर्षाचा आहे म्हणजे साडे चार सुरू आहे त्याला हा हा के जी के जी वनला सर हो

चार फोटो अच्छा अजून प्या म्हणजे आमचं काही लागेल का म्हणजे आधार कार्ड वगैरे काही असं की फक्त मुलाचंच हवं आहे अच्छा सर काय टाइमिंग काय आहे तुमच्या स्कूलचा हा काय टाइमिंग आहे

हा तसं काही आठ ते बारामध्ये ॲडमिशन करायची होती हा ते आम्ही इथे यवतमाळला राहतो सुभाषनगरमध्ये हा म्हणजे हं हं फी किती आहे पर पर ईयर पर ईयरची ना म्हणजे एक वर्ष हा हा म्हणजे हा हा अच्छा म्हणजे काष्ट वगैरे काही मॅटर नाही करत ना फीजसाठी म्हणजे सर्वाला सारखीच आहे अच्छा तर ते ट्रॅवल्स म्हणजे जे तुमची अच्छा असं पण आहे का

हा हा आपण फर्स्ट टाइम वन टाइममध्येच भरून देऊ फी पूर्ण हो का म्हणजे बस वगैरे सर्व इन्क्लूड अच्छा नाही बस वगैरे हं अच्छा पूर्ण इन्क्लूड केलं आहे ते हा नाही नाही आम्हाला बस लागेलच म्हणा कारण की बरंच दूर आहे ते इथून स्कूल तर

अच्छा तर सर ह्यांची आपलं बॅच कधी म्हणजे शाळा कधीपासून सुरू होणार आहे

हा हा हो का अच्छा बरं बरं हा हा तर किती

हो तर सर म्हणजे काही असे बुक्स वगैरे काही यांचे स्कूलमधूनच भेटतात की आपल्याला बा सगळी इथूनच अच्छा बरं बरं ठीक आहे सर आम्ही येतो मग तुम्हाला भेटायला बरं बरं थँक यू बरं बरं ठीक आहे सर थँक यू सर आ हा